मी माझा जीन्स ऑर्डर केला होता मिशोवरून तो एक जीन्सची जोडी ऑर्डर केली होती पण मला तो जो जीन्स बोलवला आहे तो स्ट्रेचेबल पाहिजे होता पण तो स्ट्रेचेबल नाहीे आहे तो मला टाईट होत आहे त्यामुळे काय तर मला थोड्या मोठ्या साईजचा जीन्स हवा आहे आणि त्यामुळे तुम्ही परत करत आहे तर तु तुम्ही माझी ही परत करण्याची जी ही आहे त ती ॲक्सेप्ट करावी अशी असं मला वाटते